क्रिकेट कबड्डी खो खो असे वेगवेगळे जे खेळ आहेत ते आमच्या भागातील पारंपरिक खेळ आहेत जे आधीपासून चालत आलेले आहेत म्हणजे परंपरेनुसार खूप आमचे पूर्वज खेळत होते आमचे वडीलधारे लोक खेळ होतो आत्तासुद्धा आम्ही खेळतो आणि इथून पुढची जी सुद्धा पिढी येईल तीसुद्धा खेळ खेळत राहील ही आशा आहे मैदानी खेळ खेळल्याने शरीर आपलं सुदृढ होतं माणूस आजारी पडत नाही किंवा माणसाची जी माणसाचं जे शरीर असतं जे ते तंदुरुस्त राहतं त्यामुळे आम्ही वेगवेगळे खेळ खेळायचो लहानपणी क्रिकेट असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल खो खो असेल असे खूप सारे खेळ आम्ही खेळलेले आहेत क्रिकेट हा मोठ्या मैदानात खेळण्याचा खेळ आहेत त्याच्यामध्ये एक बॉलर असतो जो बॉल टाकतो एक बॅट्समन असतो जो फलंदाजी करतो आणि एक वि विकेटकीपर म्हणजे यष्टीरक्षक असतो तो स्टम्पच्या मागे उभे राहून बॉल पकडत असतो आणि गोलंदाजाने बॉल टाकल्यावर जर बॅ बॅटला बॉल लागला तर पकडण्याचं काम हे फिल्डर म्हणजेच फिल्डरचं आणि यष्टीरक्ष रक्षकाचं असं दोघांचं ते काम असतं अशा प्रकारे तो खेळ खेळला जातो आणि दो दोन त्याच्यामध्ये संघ असतात एका टीमने एकदा बॅटिंग करायची आणि बॉलिंग करायची आणि दुसऱ्या सत्रामध्ये ती ज्या टीमने बॉलिंग केली आहे ती टीम बॅटिंग करणार आणि ज्या टीमने बॅटिंग केलेली आहे ती टीम बॉलिंग करणार अशा प्रकारे तो खेळ खेळला जातो आणि कबड्डीबद्दल बोलायचं झालं तर पहिलं क्रिकेटमध्ये एकूण अकरा खेळाडू असतात ते अकरा खेळाडू क्षेत्र रक्षण करतात आणि अकरा आणि त्याच्यात पुढे चार राखीव असे एकूण पंधरा जण असतात पण पण अकराजण हे मूळ खेळणारे खेळाडू असतात जे ग्राउंडमध्ये असतात आणि एकावेळेला दोनच बॅट्समन किंवा फलंदाज हे बॅटिंग करू शकतात आणि क्रिकेट किंवा कोणताही खेळ असेल त्याच्यामध्ये अंपायर्सची गरजही असते त्यामुळे क्रिकेटमध्ये ग्राउंडमध्ये दोन अंपायर असतात आणि तिसरा अंपायर हा बाहेर असतो जो बाहेरून पाळत ठेवत असतो तसेच कबड्डीमध्ये एकूण बारा खेळाडू असतात त्यातले पाच खेळाडू हे राखीव असतात आणि सात खेळाडू हे ग्राउंडवर खेळत असतात कबड्डीचं ग्राऊंड हे मापानुसार असतं किती किलो वजनीगटावर आपण खेळणार आहे त्याच्यावर अवलंबून असतं त्याच्यामध्ये रेड आणि डिफेंड असे दोन प्रकार असतात एका टीमनी एकदा रेड केली तर ते त्या टीमकडे तीस सेकंदाचा हा वेळ असतो स एका रेडसाठी आणि डिफेंड करणारी टीम त्या रेडरला पकडणार असते रेडर हा रेड टाकतो आणि डिफेंड करणारे जे सात खेळाडू असतात ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात जेव्हा रेडर रेड करण्यासाठी समोरच्या टीमच्या मैद मैदानात जातो तेव्हा त्याला क्रॉस अशी एक लाईन असते ती लाईन पार केली तरच तो रेडर जो आहे तो सेफ मानला जातो जर ती लाईन विना क्रॉस करता एखादा रेडर जर का परत आला तर तो रेडर आऊट अशी घोषणा केली जाते त्यामुळे काही करून ती रे लाईन क्रॉस करणं हे गरजेचं असतं आणि क्रॉसच्या पुढे एक लाईन असते बोनस लाईन म्हणून ती लाईन जर का क्रॉस केली तर रेडरला एक अतिरिक्त गुण मिळतो रेडरला आणि रेडरच्या टीमला तर तो गुण बोनस गुण म्हणून असतो पण बोनसच्या गुणावर कोणताही खेळाडू बाहेर असलेला खेळाडू हा आत येऊ शकत नाही त्यासाठी रेडरला समोरच्या टीममधील एखाद्या खेळाडूला आऊट करावे लागते असा हा कब्बडीचा खेळ खेळला जातो कबड्डीच्या खेळमध्ये एकून चाळीस मिनटे असतात वीस मिनटाचा पहिला हाफ असतो वीस मिनटाचा दुसरा हाफ असतो एखादी टीम एखाद्या संघाने जर का टॉस जिंकून रेडचा निर्णय घेतला तर दुसरी टीम ही दुसऱ्या सत्रामध्ये रेड पहिले रेड करणार असते आणि एका एक टीम एक समजा एका ग्राउंडवर राहिली पहिल्या सत्रात तर दुसऱ्या सत्रात त्या टीमला त्या संघाला ग्राउंड हे बदलावं लागतं जे दुसऱ्या टीमच्या ग्राउंडमध्ये तो संघ जातो आणि दुसरा संघ हा पहिल्या टीमच्या ग्राउंडवर येतो असा हा खेळ खेळला जातो असेच आम्ही खूप सारे खेळ खेळलेले आहेत क्रिकेट असतील कबड्डी असतील फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल आम घराजवळ एखादं मैदान बघायचो आणि त्याच्यावर हे खेळ खेळण्याची आम्हाला संधी मिळाली लहानपणी आमचं बालपण अशा खेळ खेळण्यांमध्येच गेलं शैक्षणिक गोष्टींसोबत खेळ ही शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे शरीराची जी वाढ असेल ही ही खेळामुळे खूप तंदुरुस्त होते आणि खेळ हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आम्हीसुद्धा खूप सारे खेळ खेळले लहानपणी